प्राण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विविध प्रकारच्या जाती आढळून येत असतात त्यामध्ये मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राणी आणि सर्वहारी प्राणी अशा प्रकारचे पण आहेत तर मांसाहारी प्राणी जे आहेत ते इतरांच्या जीवावरती अवलंबून असतात शाकाहारी प्राणी जे आहेत ते हिरवा पालेभाज्या हिरव्या पत्त्या याच्यावरती अवलंबून असतात आणि सर्वहारी प्राणी जे आहेत ते मांसाहारी आणि हिरव्या पत्त्या या दोन्ही याच्यावरती अवलंबून असतात या दोघीहींचा ते वापर करतात तर जे प्राणी चांगले सुदृढ प्रमाणामध्ये खातात पितात तर ते प्राणी चांगले आहेत निरोगी आहेत असं समजले जाते आणि जे बरोबर खात नाहीत प्राणी खाण्यामध्ये खूप तफावत असते बारीक किरकोळ असतात तर ते निरो तर ते प्राणी जे आहेत ते आजारी आहे असं म्हटले जाते प्रा तर प्राण्यांसाठी जे आहे वैज्ञानिक जे आहे तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतला जातो जे प्राण्यांचे डॉक्टर्स आहेत त्यान त्यांच्याकडून माहिती घेतली जाते विचारली जाते त्यांच्याकडून लसीकरणसुद्धा केले जाते प्राण्यांना अश्याप्रकारे प्राण्यांच्या चांगल्या प्रतीच्या जाती प्राणी निरोगी आहे की नाही हे ओळखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन घेतला जातो